तिकडे गेला का हां नमस्कार हालो ल्युल्यॉन प्रायवेट लिमिटेडमध्ये आपलं स्वागत आहे हॅलो हां नमस् अच्छा हां बिलकुल सर मध्ये आपलं स्वागत आहे आपलं शुभ नाव कळेल का अच्छा अच्छा अच्छा आणि कुठून बोलताय सर आपण कुठून बोलताय कुठून बोलताय बुलढाणा बोलताय अच्छा अच्छा काय करता सर आपण अच्छा बेरोजगार आहात अच्छा अच्छा अच्छा पाच लाख रुपये लोन अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा आं नक्कीच सर जर तुमच्या प्रायवेट लोनमध्ये व्यवसायासाठी अतिशय व्यवस्थित लोनची व्यवस्था केलेली आहे जे आपल्या प्रायवेट संस्थेकडून लोन घेऊन ते आपला स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात तर सर ते तुमच्या तुमचे जे डॉकुमेंट्स आहेत डॉकुमेंट्सचं व्हेरिफिकेशन झाल्यावर तुमचा दर तेच आपल्यावरून आ अॅ अॅटोशिफ्टमधून ते होत असतं तुमचं फिक्स रेट अॅटोमध्ये तुमचा जवळ कमीत कमी तुम्हाला साडे आठ टक्के व्याज दर लागेल तुमच्या टोटल ह्याला आणि जा जास्तीत जास्त साडे तेरा टक्के महिला सर महिलांसाठी दहा टक्के डिस्काऊंट दिलेला आहे लोनच्या लोन फेडण्यासाठी दहा टक्के डिस्काऊंट नाही सर त्यांच्यासाठी आपले इंस्टिट्यूटनं काही अशी प्रोविजन काही केलेली नाही साठ वर्षाच्या वरून ज्येष्ठ नागरिक नाही झालं व्यवसायासाठी हे आपल्याला हां अच्छा अच्छा नाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला वयोमर्यादा सांगितलेली आहे लोनसाठी वय वर्ष एकवीस ते पन्नास या वय वयोगटामध्ये बसले पाहिजे आणि त्यानुसार आपण त्यांना वय दे देत असतो लोन तुम्हाला आवश्यक असेल तर तुमचे सगळे डॉकुमेंट्स वगैरे प्रत्यक्ष मला ऑफिसला येऊन दाखवून जा आणि घेऊन जा ठीक आहे आपण बघूया पुढची प्रोसेस ऑफिसमध्ये येऊन करू प्रत्यक्ष तुम्हाला सविस्तर माहिती देईल धन्यवाद धन्